हां बोल ना

शिकाई देवी ना तिकडे पण किती जणं आहात हां पण मग प्रायवेट गाडी केलीस तर पैसे जास्त जातील ट्रेनला हां सोपं पडेल पण ट्रेनला गेल्यानंतर दोन गाड्या चेंज करायला लागतील पण ते सोपं पडेल रिजर्वेशन करायला लागेल बघतो मी पण किती तारखेला निघायचं आहे जायला एक दिवस जाईल आपल्याला यायला एक दिवस जाईल तिकडे एक दोन दिवस जातील चार दिवसाची सुट्टी काढायला लागेल

फिरण्यात बघायला तिथं आहेत ना बरेच ठिकाणं आहेत हो फक्त हां तिथे चार्जेस जातात रिक्षाचे वगैरे प्रायवेट गाडी घेऊन गेलो तरी तेवढाच खर्च येणार प्रायवेट गाडी घेऊन गेलो तर बरं पडेल म्हणजे जिथे फिरायचं असेल तिथं फिरता येईल

हां नुसतं दर्शन असतं तर ठीक आहे मग फिरायचं अस आहे मग सेपरेट गाडी करावं लागेल

दोन तीन दिवस जातात प्रायवेट गाडीनी हां दोन तीन दिवस जातीलच चालेल किती तारखेला निघायचंय कसं निघायचंय काय निघायचंय मला फक्त सांग हां हां हां आहेत आहेत आहेत बरेच आहेत तिथे बघण्यासारखे हां जेव जेवणाचं वगैरे प्रसादालय आहे नाहीतर हॉटेलला जेवावं लागेल नाहीतर देवळात ते श्रीकाई मंदिर आहे तिथं जेवण म्हणजे भोजनालय आहे तिथं पण जेवू शकतो

नाही नाही ते कुपन असतं दहा रूपयाचं

हां तिकडं नाईटला ते हे असतात पाण्याचे झरे असतात बघ मोठे ते फाऊंटन फाऊंटन आहे त्याच्यानंतर ते पंचवटीसारखं काहीतरी आहे गार्डन वगैरे एवढ्या गोष्टी हो हो आहे आहे हो हो हां मला डेट सांग किती तारखेला निघायचं आहे काय निगायचं आहे फिक्स कर आणि आणि मला फोन कर हां हां ठीक आहे ठीक आहे चालेल